माझं आवडतं पुस्तक त्याचं नाव आहे सुखदा आणि ते लिहिलं आहे अच्युत बर्वे यांनी आता हे पुस्तक जे आहे ते त्याची सुरुवात खूप छान आहे की एक नवीन दाम्पत्य आहे आणि एकत्र कुटुंबात राहणारं आहे आणि त्यांच्या घरात जेव्हा मुलाचा जन्म होणार अशी चाहूल लागते तेव्हा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतनं हळूहळू नऊ महिने पूर्ण करते ती बाई आणि एक दिवस मुलगी जन्माला येते त्या दोघांना आपलं पहिलं अपत्य म्हणून त्या मुलीचं खूप कौतुक असतं खूप आनंद असतो तिच्या आगमनाचा आणि हळूहळू असं लक्षात येतं की त्या मुलीला बहुतेक ऐकू नाही येत आहे आणि एक कोणतरी बाई भेटायला येतात आणि मग त्या त्या मुलीसमोर खुळखुळा वाजवतात आणि ती मुलगी वळून बघत नाही आणि मग त्याच्यावरून त्या बाई काहीतरी शेरे पास करतात शेरेबाजी करतात आणि त्या बाळाची आई म्हणून तिला अगदी दचकायला होतं की खरंच असं असेल का आणि मग ताबडतोब दोघं आई बाबा बाळाला घेऊन डॉक्टरकडे जातात आणि दुर्दैवाने ही गोष्ट खरी असते त्या बाईचं नाव आहे दुर्गा आणि इतकं चपखल नाव आहे की त्या बाळाचं ऐकू न येणं हे लक्षात आल्यानंतर ती बाई इतक्या प्रकारे त्या परिस्थितीला आपलंसं करण्याचा प्रयत्न करते म्हणजे ती मुलगी अपंग म्हणून जगू नये त्याच्यासाठी तिला इतक्या विविध प्रकारे जरी ऐकायला येत नसलं तरी इतक्या विविध माध्यमातनं ती तिला शिकवत राहते आणि तिला सगळ्या जगाशी तिची ओळख करून देत राहते त्याच्यानंतर जगात बाकीच्या लोकांना तिच्याशी वागताना ते तिचा तिच्याशी कुठल्याही प्रकारे अपमानास्पद वाग वागणार नाहीत याच्यासाठी अक्षरशः ढाल होऊन उभी राहते आणि म्हणून ते त्या मुलीला तिच्यावर अवलंबून राहील अशी बनवत नाही अजिबातच तर तिला ती शिकवत राहते की बाहेरच्या जगात जगताना तुला काय अनुभव येतील आणि त्या अनुभवांना सामोरं जाताना कुठल्या गोष्टींशी तडजोड करायची नाही आणि कुठल्या गोष्टींशी कुठल्या गोष्टींसाठी आपण स्वतःला बदलू शकतो आणि स्वतःला जगात जगण्यासाठी लायक बनवू शकतो हा जो प्रवास त्या आईने केला आहे त्या मुलीच्या बरोबरीने आणि एक छोट्या छोट्या प्रसंगांमधनं हे जे खुलवलं आहे लेखकांनी तर इतकं इतका काय म्हणतात मनोज्ञ आहे हा प्रवास इतका सुंदर आहे हा प्रवास आणि एक आई आपल्या मुलांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी काय काय करू शकते कुठल्या कुठल्या हद्दीपर्यंत ती स्वतःला ताणू शकते आणि किती तिचं जगणं हे त्या पिढीला उपयोगी आणि महत्त्वाचं ठरू शकतं हे या पुस्तकातनं खूप सुंदर अ बघायला मिळतं